कनोली सिलिलिंग जिंजर बिअर इक्लेर काजूकतली बर्फी गुलाबजामुन इमरती रसगुल्ला रसमलाई सोनपापडी मोदक रबडी बालुशाय बेसन लाडू रवा लाडू बुंदी लाडू श्रीखंड मलई खाजा बुंदी मलकांड नानकटाई पेठा रसगुल्ले गुलाबजामुन मोतीचूर सोनपापडी काजू कतली मावा बर्फी रबडी जिलेबी लड्डू राजभोग मोहनथाल आग्रापेठा